माझे आवडते साहित्यिक पात्र म्हणजे पु ल देशपांड्यांच्या एका गोष्टीमधील नारायण ही व्यक्तिरेखा आहे ती अत्यंत मदतीला तात तत्पर अशी व्यक्तिरेखा त्यांनी ती रेखाटलेली आहे कुणालाही मदत लागो नारायण पहिला धावून जाणार वाढ बघणार नाही की मला कोणी बोलवेल का मदतीला हा नारायण कायम मदतीसाठी धावून जाणार अशी ही व्यक्तिरेखा आहे त्यांनी लिहिलेली आणिक ही खूप सगळ्यांना आवडती अशी व्यक्तिरेखा त्यांनी लिहिलेली होती गोष्टीमधल्या सगळ्या लोकांना नारायण खूप आव आपलासा आणि आवडता वाटायचा असं त्यामुळे मलाही नारायण ही व्यक्तिरेखा खूप आवडते